हॅलो हो मॅडम पेंटर बोलतो आहे होऊन जाणार ना मॅडम आपल्याकडे चांगलेच कलर आहेत मॅडम एशियन पेंटपासून नेरोलॅकपासून सर्व पेंट मिळतात ना तुम्हाला जो कलर सिलेक्ट करायचा आहे तुम्ही शॉपवरती येऊन जा ना आपला कलर जो तुम्हाला घराला करायचा आहे तो बेश्ट कलर तुम्ही निवडून करू शकता मॅडम एशियन पेंट पण चांगला आहे मॅडम नेरोलॅक पण चांगला आहे पर एशियन पेंट करवा दहा वर्ष घराले पाह पहावं नाही पडत मॅडम वाटे हो मॅडम तो एशियन पेंटमध्ये येतो छान पेंट आहे तो मिळून जाणार मॅडम पुष्कळ कलर आहेत मॅडम त्याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवून देणार मॅन्युअलमध्ये तुम्ही सिलेक्ट करून घ्या जो तुम्हाला कलर छान वाटेल तो तुम्ही आपल्या घराला कलर करून घ्या हे मॅडम बघित ते तुम्ही बघि बं बघजा तेव्हा समजेल ना मॅडम हां मॅडम हॉलमध्ये दोन शेट तरी मारावं आणि दोन डिफ्रन्ट कलर आले तर कॉम्बिनेशन छान दिसतो व्हाईट आणखी मॅडम लाईट पर्पल येतो तो छान दिसतो आणि मैरूम कलर येतो

तो तो तर खराब होतो पण लहान मुलाशी घरी लहान मुलं आहेत का मग थोडा डिफ्रन्ट कलर बघून घ्या मॅडम हो मॅडम ते तुम्ही आपलं पसं पसंदीचा कलर निवडू शकता ते बघून येतं ना मॅडम लिटरचे हिशेबानं मिळते ते पाच लिटर दा लिटर वीस लिटर या हिशेबानं पेंट विकते या मॅडम सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत ही आपली शॉप चालू राहते सर्व मिळून जाणार मॅडम काम करायसाठी वर्करबी मिळून जाणार